राज्याच्या शिक्षणक्षेत्रात खूप मोठे काम करण्याची संधी आहे शिक्षणक्षेत्र ही खूप मोठं क्षेत्र आहे त्यात प्रत्येकाला संधी आहे फक्त ती संधी आपणाला ओळखता आली पाहिजे आणि त्या संधी ओळखून त्या संधीचं म्हणजे फायदा घेतला पाहिजे त्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे त्या संधीचं विद्यार्थ्यांना व्यासपटनी व्यासपीठ निर्माण करून दिलं पाहिजे त्यांना त्याबद्दल माहिती दिली पाहिजे आणि संधीची खूप मोठी आव्हानं आहेत आता लहान मुलांचं शिक्षणपद्धतीत खूप मोठे बदल झाले आहे त्यासाठी जिल्हा परिषद शाळेंमध्ये मुलांना वेगवेगळे उपक्रम राबवून दिली पाहिजे जिल्हा परिषद शाळेंच्या शिक्षकांची नवीन भरती केली पाहिजे नवीन शिक्षकांना संधी दिली पाहिजे